मराठी भाषेतून जर आपल्या आपणास जे आहे जे मराठी भाषा बोलतो तर दे रोजच्या जीवनातील आपली मराठी भाषा हीच आपण रोज बोलत असतो पण जेव्हा काही वेगळ्या व्यक्तीशी आपला संपर्क येतो जसं की वेगळ्या भाषा बोलण्याचा आणि ते म्हणजे जर आपण हिंदी म्हणून म्हटलं की हिंदीत आपल्यासोबत जर एखादी माणूस बोलत असेल तर अचानकपणे जर त्याने आपल्याला एखादी वर्ड किंवा क्वेश्चन विचारला तर आपण सांगतो पण ते मराठी भाषेच्या माध्यमातून जसं की त्याने विचारलं की र की तुने खाना खाया क्या तर आपण त्याला प्रतिसाद देऊ शकतो की फक्त हां खाना मैने खाना खाया असं अशा टाईपचं आपण पटकन लगेच त्याला असं उत्तर देऊ शकतो पण काही काही शब्द आहे त्यांचे मुस्लिमांचे जसें की मुस्लिमांचेच नाही आपण हिंदीमध्ये तर आपण वेगवेगळे पण लोकं जे आहे हिंदीच बोलत असतात पण आपण सध्या मराठी बोलतो तर मराठीमध्ये ते लोकं जसं आपल्याला विचारलं तसं आपण प्रतिसाद देतो तर काहीकांना ते समजतात काहीकांना ते ना नाही समज समजत त्यांनी जर आपल्याला विचारलं काही शब्द तर ते प्रोसेसिंग व्हायला आपल्याला वेळ लागतो थोडा थोडाफार तरी वेळ लागतो हिंदीमध्ये हिंदीमध्ये संस्कृत पण येतात जे काही संस्कृतमध्ये आपण भाषा बोलतो तर तेसुद्धा आपल्याला कळत नाही